तंत्रज्ञानातील प्रगतीने सगळ्यांच्याच आयुष्याला खूप मोठी प्रगती दिली आहे खूप मोठी गती दिली आहे आजकाल आपण घरी बसल्याबसल्या बघा रेल्वेचा प्लेनचे बसचे तिकीट्स वगैरे हॉटेल्सचे बुकिंग्स घरी बसल्याबसल्या आपण आ आ आपल्याला जर कुठे जायचं आहे दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात तर आपण हॉटेल्सची बुकुन बुकिंग्स घरी बसल्याबसल्या करू शकतो कुठे फिरायला जायचंय कुठं बाहेर जायचंय त्याच्यासाठी तिकीटसुद्धा आपण रेल्वेचे असो प्लेनचे असो सर्व जवळजवळ सर्वच तिकीट्स आपण ऑनलाईन अ आधीच बूक करून ठेवू शकतो अ आधीच्या काळात कसं होतं की आपल्याला तिकीट किंवा काही बुक करण्यासाठील घंटो घंटो लाईनमध्ये उभं राहायला लागायचं आता ती परिस्थिती संपली आहे जवळजवळ आणि सर्व लोक ऑनलाईनच मोस्टली तिकीट आणि हॉटेल्सची बुकिंग्स वगैरे करतात आणि बँकिंग क्षेत्रातही टेक्नॉलजीने एवढी प्रगती केली तंत्रज्ञानाने की आपण ज् एका झटक्यात एका सेकंदात पैसे एकमेकांना ट्रान्स्फर करू शकतो किंवा स इव्हन सगळ्याच गोष्टीतली फिल्डमधली माहिती आपण फक्त एक गुग जसं की गुगल आहे गुगलकडे आपण एक फक्त अक्षर टाकण्याची गरज आहे आणि पूर्ण त्याच्यावरील त्याच्यावर आधारित सर्व माहिती आपल्याला गुगलवर बघायला भेटते पेमेंट करण्यासाठी तर सध्याची टेक्नॉलॉजी एवढी फास्ट आहे की आपण एका सेकंदात कोणाला पैशांची गरज असणार किंवा आपल्याला आहे तर आपण त्याच्याकडून रिसिव्ह करू शकतो किंवा त्याला पे करू शकतो पैसे तर हा तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा आत्तापर्यंत लोकांना बघायला भेटतोय कुठं जाण्यायेण्याची गरज नाय कोणाला खूपच गरज आहे तर आपण त्याला ऑनलाईन पैसे पाठवू शकतो तर अजून लोकांना खरेदीमध्येही खूप आता ऑनलाईन शॉपिंग वगैरे हे सगळं तर लोकांच्या रोजच्या जीवनातील एक भाग बनत चाललाय तर क् ऑनलाईन अ शॉपिंग करणं हा आस्तित् अ एवढा मोठा लोकांचा शौक झालाय त्यातही आपण कुठंन् घराच्या बाहेर न पडता कुठं न येता जाता आपण फक्त घरात बसून एखादी वस्तू आपल्याला आहे हवी आहे तर ते आपण मागवू शकतो तर ख् खरंच खूप अ तंत्रज्ञानाने प्रगती केली आणि त्याचा फायदाही लोकांना खूप होतोय